मला आवड लागली होती ती तो खेळ म्हणजे क्रिकेट मी लहानपणापासनं खूप क्रिकेट खेळायचो आणि मला त्याची एवढी सवय झाली होती की मला कधी जेवायचं आठवण राहायची नाही म्हणजे मला काहीही नको फक्त पाणी पिण्यासाठी मी जायचो जेवण मला नाही दिलं तरी चालायचं मी खूप म्हणजे खूप खेळ खेळायचो आणि मला एवढी आवड झाली होती की खूप म्हणजे आम्ही कॉलेजमध्ये कॉलेजला असतो किंवा शाळेत असो आम्ही प्रथम बक्षीस हे आम्ही मिळवून दिलेलं आहे आणि मला खूप आवड होती म्हणजे बॅटिंग करण्याची मी खतरनाक क्रिकेट खेळायचो बॅटिंग असो फिल्डिंग असो किंवा काही पण असो त्यात मी माझे शंभर टक्के द्यायचो आणि कायम म्हणजे क्रिकेट खेळण्यासाठी कायम उत्साही असायचो कुठंही काही पण क्रिकेटचा एवढा आनंद असो तो घेण्यासाठी कायम तत्पर असायचो आणि मी कधी पण क कधीही नाही म्हटलो नाही